चार तीन दोन हजार वीस आठ सहा दोन हजार एकवीस नऊ दहा दोन हजार वीस आणि तीन दहा दोन हजार पंधरा आणि सहा बारा दोन हजार सोळा